बोला मला नागपूरला आहे नागपूरची दीक्षाभूमी आहे तिथे काही महाराज बाग वगैरे चिखलदरा चिखलदऱ्याला आहे ना तिथे पंचवटी म्हणून एक स्थळ आहे तिथे म्हणजे आपण काही आवाज वगैरे दिला तर तिथे मस्त पाच आवाज म्हणून आपला आवाज येते छान पहाड आहे तिथे खूप छान फिरणं फिरण्यालायक आहे हां गेले होते ना मी हां

काही नाही मैत्रिणीसोबत गेले होते छान तिथे डब्बा पार्टी वगैरे अजून तिथे म्हणजे पावसाळ्याच्या वातावरणात जावं लागते खूप छान वाटते तिथे पावसात भिजणं वगैरे मैत्रिणीसोबत खेळणं खूप भारी वाटतं तिथे दीक्षाभूमीत तिथे काही नाही तिथे गौतम बुद्धाची मूर्ती वगैरे आहे छान बघन बघण्यालायक आहे

बोर धरणला जायचं राहीन तर काही नाही आपल्या मतलं म्हणजे दोनशे तीनशे लागतील हां नाही नाही तिकीट वगैरे काही काढावं नाही लागत तिथे एंट्री तिकीट आहेच नाही हां हां तिथे पण काही नाही बोटमध्ये फिरायला वगैरे काही नाही तिथे पैसे वगैरे काहीच नाही घेत हां